जसे लग्न जुळवताना आम्ही काय करतो की ज्यांची मुलगा किंवा मुलगी लग्नाची आहे आलेली आहे त्यांचा आम्ही सगळं बायोडाटा म्हणजे त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती ज जमा करतो आणि मुलीची माहिती मुलांकडे किंवा मुलांची माहिती मुलींकडे आम्ही पाठवल्या जातो एकमेकांच्या ओळखीच्या माध्यमातून आणि दोन्ही कुटुंबांतील जशी आम्ही भेट कशी की बा हा मुलगा हाय करतो त्यांची मुलगी तशी करते दोघांची विचार करतो आणि दोघांची जेव्हा संमती मिळाली की बा ठीक आहे आम्हाला मुलगा किंवा मुलगी बघायची आहे तर आम्ही दोघांची ई सोप्या पद्धतीने आम्ही भेट करतो आणि त्यांच्यानंतर की जसं घरी बोलावतो त्यांचा मानसन्मान त्यांचं सगळं जेवण वगैरे ह्या गोष्टी केल्या जातात मग त्याच्याबद्दल मुलामुलींची ओळख करून दिली जाते त्यांच्याबद्दल विचारून घेतात मोठी मंडळी आणि मग त्यानंतर त्यांच्या पसंती नापसंती असली प राहतात पसंती झाली तर म त्यामध्ये बाकीच्या गोष्टी बोलल्या जातात आणि मग त्यांची भेट झाली की जर परत एकदा आम्ही भेट घेतो आणि बैठक घेतल्या जातो मुलाकडील मधील मुलीकडे येतात आणि मुलीकडली मुलाकडलं बघून वगैरे सर्व फायनल म्हणजे तिसरी भेट घेतली आते आणि त्यामध्ये सगळं लग्नाच्या विधी पद्धती वगैरे जे काही आहे ते बोलल्या जातात आणि ते चार लोकांच्या समोर मध्यस्थी म समोर त्या सगळ्या गोष्टी घडवून आणतात आणि त्या सगळ्यांच्या साक्षीसमोर त्यांचं लग्न जुळवल्या जातात अशा प्रकारे आम्ही ते कार्य केल करत असतो